तंत्रज्ञातील प्रगतीचा गेमिंग उद्योगावर अधिक मोठा प्रभाव पडला आहे आणि भविष्यात ते अशीच करत राहण्याची शक्यता आहे काही स संभावित तांत्रिक सुधारणा ज्या केल्या जाऊ शकतात त्यामध्ये समाविष्ट आहे गेमिंगमुळे गेमिंग्समुळे अनेक प्रकारचे गेम तयार झाल्याने तर ते गेम बाजारामध्ये लाँच होत आहेत त्यानुसार मुलं हे गेम खेळत आहेत परंतु शिक्षणापासून अनेक दूर जात आहेत त्यांना त्यांच्या बाजूला कोण जरी असलं तर त्यांचा काहीही राहिलेलं नाही ते फक्त त्या मोबाईलमध्ये गेम्स खेळत असतात त्यामध्ये कॅम्पुटर्स गेम असतील अनेक प्रकारच्या गेम्स मध्ये ते आपलं मुलं विद्यार्थी डोकं चालवत आहेत कोण पण कॅम्पुटरच्या मोठ्या संख्येचा घटक होण्यासाठी तिथे निर्मिती सुधारणे मदत केली पाहिजे ही पद्धत ज्याद्वारे गेम याचं उद्दिष्ट घटक असे की वर्ण आणि स्तर मांडणी तयार करतात अनेक प्रकारचे गेम हे त्यालोय त्यामध्ये पब्जी असेल किंवा गाडीचा असेल अनेक प्रकारचे कार्स वगैरे वगैरे गेम